ह्याबद्दल मला काही फारशी माहिती नाही परंतु सर्व लोक साजरे करायला एकत्र येण्यासाठी काही धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आहे ते म्हणजे दसरा पोळा आणि होळी यामध्ये लोक एकत्रित येऊन सण साजरे करतात आणि सामाजिक म्हणजे तर चौदा एप्रिल आहे रामनवमी आणि शिव जयंती असे कार्यक्रम आहे की ज्यामध्ये लोक एकत्रित होतात आणि सर्व मिळून कार्यक्रम साजरा करतात